आजच्या काळात प्रेसची गरज खूप भासत आहे कारण मलाच कॉटनच्या साड्या खूप आवडतात पण त्यांना वारंवार प्रेस कराव्या लागतात एखाद्या लॉन्ड्रीत जर गेलं तर तिथे प्रेस करायला टाकल्या तर त्याची खूप वाट पहावं लागते आणि पैसे पण लागतात खूप त्यामुळे घरी आपण प्रेस असल्यामुळे आपण साड्या किंवा ड्रेस किंवा मुलांचे कपडे काही पण प्रेस करू शकतो आणि प्रेसची आजकाल खूप गरज आहे आणि भासते पण